हेलो हेलो पवार मॅडम का मी अदिती सातवडेची मम्मी बोलते आहे अदितीच्या मामाचं लग्न आहे हो एक चार पाच दिवसांनी त्या लग्नाला जाण्यासाठी एक दोन दिवस रजा पाहिजे होती तेवढी द्या मॅ हो मॅडम त्यावेळेला पण कार्यक्रम होता हो त्यामुळं घेतलेली सुट्टी आता पण आता लग्न आहे आता घरातली सगळीच आम्ही जाणार लग्नासाठी तिला एकटीला कुठं ठेवायचं घरात आता लग्न म्हणल्यावर आलीच पाहिजे की ती त्यामुळं द्या की जरा तिला एक दोन दिवस सुट्टी मॅडम बरं बरं चालतं आहे मॅडम असू द्या एक दिवसाची तरी द्या आणि काय तिचा काय अभ्यास जर राहिला वगैरे असला तर मी तिला करायला लावते

चालतं आहे चालतं आहे मॅडम रजा दिल्याबद्दल थेंन्क्यू